आम्ही आमच्या काळामध्ये आमची कला अशी होती आम्ही हातानं करत होतो आम्ही दिवाळी आली की घरकुल करायचो किल्ला बनवायचो असे सर्व काही खेळी वगैरे मातीची खेळणी बनवायचे त्याला पेंटिंग वगैरे द्यायची खूप सजावट करत होतो पहिल्यास आता काही राहिलेलं नाही आता आम्ही लग्न कार्यामध्ये आम्ही हातानं विणकाम करायचो आम्ही विणकाम करत होतो विणकाम करायचो त्याला आम्ही हे करत होतो दुसरं काय म्हणजे आता आजकालच्या हिशोबानं आजकाल लग्नामध्ये सनई वगैरे आता नाही आहे आता डी जे हेच चालू आहे डी जे वगैरे आजकाल पहिल्यासारखं काही पहिले कला लुप्त होत चालले आहेत कारण पहिले जे जे आहे ना ते पहिले हाताची कला होती आम्ही स्वतः हातानं करत होतो विणकाम करत होतो भरतकाम करत होतो आणि हे कोणतंही हे करत होतो झुंबर बनवायचो हातानं आम्ही हे करायचो आता सगळं काही विकत भेटत आहे आता दुसरं काय पहिल्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत आम्ही स्वतः हातानं केल्यामुळे आम्हाला हाच आनंद वाटायचा आम्ही हे विकत काही घेत नव्हतो पहिले आम्ही स्वतः घरीच बनवायचो आम्ही सगळं काही घरीच करायचो छोट्या छोट्या बाहुल्या पण करत होतो आम्ही विणून बाहुल्या करत होतो आम्ही ते गुंड्या आपले बटन असतात ना पांढरे त्याचे बदक पण बनवत होतो आम्ही ते फ्रेम करून आमच्या घरी लावत होतो आम्ही फ्रेम करून काही काही वस्तू अशा बनवल्या